हा मिठाईच्या दुकानातून बोलत आहात का ओके तर मला ना खूप क्वांटिटीमध्ये मिठाईज हव्या होत्या तर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या टाईपच्या मिठा मिठाई आहेत तुमच्याकडे बनारसच्या फेमस सुद्धा आहेत का तर त्याच्यात रोज आणि रो बनारसी मला तर त्याच्यात रोज फ्लेवर नंतर अजून काय कोणकोणते नावं सांगितले तुम्ही ओके मग मोहनपुरी चालेल काजू कतली एक नंतर रसमलाई आणि साधारण यांची प्राईस काय आहे ओके आणि बनारसीची ओके दोनशे की तर आम्हाला हे जे ते बावीस तारखेपर्यंतच करून हवं आहे तर तुम्ही देऊ शकाल का म्हणजे आम्हाला तरी प्रत प्रत्येक पाच किलो बावीस तारखेला सकाळी दहा वाजता

आणि तुम्ही द्यायला याल की आम्हालाच कलेक्ट करावं लागतं येऊन ओके होम डिलेवरीचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात का हॅलो आवाज येत नाही तुमचा ओके मला आमच्या घरी मेन एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्हाला मिठाई लागत होती मी इथे सी बी एसला राहते नाशिकमध्ये माझं नाव साक्षी रवींद्र धर्माधिकारी मी तुम्हाला तसा पत्ता मेल करते मी कॅश ते मी सांगते तुम्हाला तुम्ही ऑर्डर लिहून घ्या फक्त माझी हो हो मी ॲडवान्स जे ते मी ऑनलाईनच पेड करेल बट बाकी जे ते मी मे बी कॅश पे करेल ओके ओके